शांतता आणि संघर्षाच्या ठरावाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांच्या सहमतीने एक निर्णय घेतला जातो त्याद्वारे सर्वांची बैठक घेऊन तो ठराव मान्य केला जातो त्याबद्दल एक पॉलिसी बनवली जाते आणि ती जी पॉलिसी आहे तो जो ठराव आहे तो सर्वांसमोर सादर केला जातो